आमच्या परिवारामध्ये खूप वर्षांनंतर लग्न झाले आणि आम्ही तो लग्न बघून खूप खूश होतो त्या लग्नामध्ये आधी हड हळद झाली त्या हळदीमध्ये आम्ही खूप डान्स वगैरे केले आणि संगीत वगैरे केले मेहंदी पण लावली एकामेकांना हळद पण लावलेली आणि बांगड्या पण घालेली आम्ही खूप आनंदीत होतो आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही लग्नाला गेलो तिथं फोटो वगैरे काढले जेवण केले जेवणामध्ये गुलाबजामून होते आणि पुरी भाजी पोळी आणखी स सर्व प्रकारचे व्यंजने होते आणि त्यामध्ये मला एक आवडलं की माझे जे जिजाजी होते ते आमच्यासोबत खूप मस्ती करत होते आणि त्यानंतर मग आम्ही त्यांचे जूते वगैरे घेतले मग त्यानंतर

ट्रस्ट करत होतो की हे अशी आहे आणि ती तशी आहे आम्ही खूप मजा केलं मस्ती केलं सगळे प्रमाणात होतो आणि मला ती बातमी खूप आवडली